मी ट्रेंडमिलवर आणि मैदानावर या धावण्यावर वेगळं बोलू इच्छित आहे हे दोन्ही वेगळं आहे जसं की आपण ट्रेंडमिलवर धावतो आणि मैदानात धावलो तर आपलं वेगळं वेगळं आहे ट्रेंडमिलवर धावणे जसं की ती मशीन आहे आपण त्या मशीनवर एका जागेवरच धावतो आणि जर आपण एका जागेवरच धावतो तर आपण आपल्याला समजत नाही आणि आपण मैदानावर धावलो ना हे मैदानावर धावणं खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी आणि स्वास्थासाठी पण जसं की आपण मैदानात धावलो ना तर आपल्याला असं मोकळं हवा आ मोकळं हवा आणि श्वास भेटतो जर आपण ट्रेंडमिलवर धावलो तर ट्रेडमिल ही कशी जीममध्ये असते आणि जीममध्ये असं घामामुळे दमट वातावरण असतं आणि जर आपण मैदानात धावलो तर मैदानात कसं मोकळं असतं आणि आपल्याला मोकळी श्वास आणि हवा भेटते अजून ट्रेंडमिलवर धावणं आणि मैदानावर धावणं हे सारखंच आहे पण मी तुम्हाला बोलतो की तुम्ही मैदानावल धावत जा मैदानावर धावल्यावर तुम्हाला खूप सारे फायदे भेटतील धन्यवाद